तेरा पाच दोन हजार दोन हे तारीख खूप विसरणार नाही मी काहून की ही माझी बड डेट आहे आणि दुसरी जी तारीख आहे ती आहे की बारा बारा जनवरी नाइन्टीन एटी एट इथे माझ्या फेव्हरेट सिंगर झेन मलिकचा बड्डे आहे तो लंडनला बॉर्न झालेला आहे आणि तो पॉप आर्टिस्ट आहे तिसरी डेट पंधरा चार दोन हजार वीस या तारखेला मी माझी ट्वेल्थ कंप्लिट केलेली आहे तर हे पण माझ्यासाठी एकदम मी हे पण दिवस कधी विसरणार नाही आणि फोत जे डेट आहे फोर्टीन ऑकटोम्बर नाईंटीन सेव्हन्टी एट हा तर मी कधीच नाही विसरणार कारण की हे माझ्या आईची जन्मतारीख होती जिने मला जन्म दिलेला आहे आणि एक लास्ट परंतु एकदम लिस्ट नाही आणि ते तारीख आहे बारा पाच दोन हजार बारा हा पण खूप प्राईडचा मुमेंट आहे सगळ्यांसाठी आपल्या कंट्रीसाठी यात या दिवशी इंडियानं ट्वेन्टी फाईव्ह इयर्सनंतर ओ डी याचा वर्ल्डकप लिफ्ट केला होता एम एस धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये तर हा अनफॉरगॉटेबलच दिवस आहे होल इंडियन्ससाठी